हा आमचा पूर्वजातआपासून आलेला व्यवसाय आहे आणि हा जो व्यवसाय आहे हा आमच्या घरी सर्वांत पहिल्यापासून करण्यात आलेला आहे परंतु आता आम्ही याच व्यवसायाला दुसऱ्या व्यवसायामध्ये चेंज करत आहोत आणि करणार आहोत तर या व्यवसायामध्ये आम्हाला भरपूर काही इन्कम मिळत आहे ज्यामुळे आम्हाला बाकीच्या गोष्टींमध्ये पण भरपूर काही फायदा होत आहो आहे